हां मॅडम मी ना तुमचं गूगलवरून न नंबश काढला आहे हां मला योगा क्लाससाठी विचारायचं होतं हां म्हणजे तुमच्याकडे तुमचं कुठे आहे लोकेशन एक्झॅक्ट ओके मग मी जोगेश्वरीत राहते तर जोगेश्वरी वेस्ट मला ओके पडेल का अच्छा मग कसं आहे म्हणजे तुमचं तुम्ही एका बॅचमधे किती घेता मला जास्त गर्दी नाही आवडत मला गर्दी नको आहे मला वेट लॉस फॅट लॉस आणि थोडं डोकं शांत राहण्यासाठी स्ट्रेस कमी होण्यासाठी हां ओके हां माझं वेट आहे सेवनटी एट आणि पोटाचा घेर खूप जास्त आहे मॅडम

मी वर्किंग आहे तर मी साडे दहा ते आठपर्यंत बिझी असते तर मला रात्री नको आहे मला सकाळीच हवं आहे हां हां सिक्स थर्टी टू सेवन थर्टी ओके आहे मला काय फीज आहे मॅम तुमची अच्छा कपलसाठी काय ऑफर आहे अच्छा आणि किती दिवस म्हणजे ह आठवड्याचे पाच दिवस सॅटरडे संडे ऑफ का ओके ओके ठीक आहे चालेल मॅम कपलचंच करूया ना मग अच्छा अच्छा पण मग माझ्या मिस्टरांचं पण टाईम सका म्हणजे सोबतच येणार प्रश्नच नाही मी ते कंफ्यूज झालेली हां हां तेव्हाच तेव्हाच चालेल आम्हाला आणि त्यांचं जरा घोरणं बंद होईल का योगामुळे अच्छा म्हणजे तर त्यांची बॉडी तशी मेंटेन आहे फक्त पोटच खूप आहे तर ते जाईल का पण ते थोडंफार ड्रिंक्स करतात तर मग ते असं काही नाही ना की ड्रिंकचं पोट जात नाही वगैरे अच्छा अच्छा अच्छा ओके चालेल चालेल मग कधीपासून करूया मॅम सोमवारपासून क काय डेट आहे तेव्हा चालेल चालेल मं पेमेंट कसं करायचं म्हणजे आधी करायचं की वॉटसॲप वॉटसॲप करा मॅम मेलचं काय तेवढं कळत नाही मला ओके थँक्यू मॅम ओके बाय